बराचसा काही फरक झालेला नाही जसं वाहतूक आता पहिले कसं लोक आपण पैदल किंवा बैलबंडीने जायचे आता वाहतूक गाडी घोडी ट्रेन विमान रेल्वे अशा गोष्टींनी जातात तर जीवनावर आपल्या त्या भरपूर काही फरक पडलाय जिथं आपल्याला दिवसेंदिवस लागायचे तिथे आपण तासात पोचतो काही वेळातच अंतर कापतो तर अशा प्रकारचा भरपूर काही आपल्याला त्याचा फायदा झालेला आहे